जर इतक्यात नवे खेळांबद्दल म्हटलं तर खूप सारे प्रकारचे असतात तर जे लहान मुलं असतात ते आपडी थापडी जो गेम आहे तो खेळतात किंवा जे मुली असतात ते हातांनी एक गेम असतो तो खेळतात आणि जर इतक्यात जर म्हटलं जे तर जास्तीत जास्त मुलं आता क्रिकेटचा षोक जास्त ठेवतात मुलं कारण की त्यांना आय पी एलनी आय पी एल वगैरे बघतात सगळे तर त्यांना क्रिकेटचा एक वेगळाच षोक असतो म्हणजे त्याची एक आवडच असते मुलांना खेळायची अणि जर मोबाईलवरचे गेम म्हटले तर सहजासहजी मुलं फ्री फायर नाहीतर पबजी असे गेम खेळतात वेगवेगळे नाही तर मग कँडी क्रश आपण म्हणू शकतो नाहीतर बबल शूटर असे गेम सुद्धा आहेत कॉल ऑफ ड्यूटी वगैरे जे की मुलांना खेळायला आवडतं कारण की यामध्ये त्यांना त्यांचे स्किल्स वगैरे दाखवायचा एक मोका भेटतो पण जे की खरं म्हणजे तर मुलांनी मोबाईलमधले नाही तर मोबाईलच्या बाहेरचे गेम खेळायला हवे